हो हो बोला हो आहे ना बरं बरं

हो हो हो घरात तुम्हाला म शेवंतीची फुलं शेवंतीच्या वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत रोपं माझ्याकडे हां अजून ती कुंडीमध्ये पण तुम्ही बाहेर लावू शकता घरात पण लावू शकता अजून शेवंती आहे सदाफुली आहे हां हां कसं तुम्हाला वेलाच्या स्वरूपामध्ये हवं आहे का वेल बरं आहे तुळशीची पण रोपं आहेत माझ्याकडे हां हो हो आहे ना तर कोक कोकोपीट वगैरे असतं ना ते माती भुसभुशीत करण्यासाठी वापरतात ते कोकोपीट वगैरे ते पण मिळेल आ माझ्या नर्सरीमध्ये हां मरवा पण आहे ते सुगंधी मरवा असतो न तो पण आहे हां हां हो हो आहे ना गुलाबाचे पण आहेत बटन गुलाब आहे त्याच्यामध्ये पण जवळपास भरपूर व्हरायटी आहे मग वेगवेगळ्या क कलरमध्ये आहेत गुलाबसुद्धा बट्टन गुलाब अजून गावरान गुलाब कलम केलेले गुलाब हां ते पण प्रकार आहेत हो हो काय म्हणालात रेंज हां अच्छा रेंज क पन्नास रुपयेपासून आहे पन्नासच्या वरतीच आहेत कमीत कमी पन्नास रुपये आहे पन्नास साठ ऐंशी अशी त्याची रेंज आहे हो

हां हां हां काळजी असं काही नाही आहे म्हणजे मा मा माझ्या तर नर्सरीमधले रोपं कधी घ मला कधी असं आलं नाही की ग गिऱ्हाईकानी असं की वाळून गेलेत वगैरे घरी गेल्यावर पण ते फ्रेश असे टवटवीत राहिलेली आहेत त्याला फक्त पाणी व्यवस्थित घातलं ना खूप पाणी त्याला जास्त पण नाही चालत झाडांना आणि कमी पण नाही चालत जास्त पाणी जरी झालं तरी ते झाडं खराब होतात आणि पाणी कमी झालं तरी ते सुकून जातात त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित घातलं एक दिवसा आड दोन दिवसा आड जसं तर झाडं आपल्याला झाडांना बघून लक्षात येतं की पाण्याची आवश्यकता आहे नाही त्याप्रमाणे जर केलं तर झाडं व्यवस्थित राहतात हो चालेल चालेल काही हरकत नाही ठीक आहे हो हो हो